गिर्यारोहण या खेळामध्ये मला खूप मजा येते मजा एवढ्यासाठी येते की त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात एक तर चढणं म्हणजे हा आहेच चालणं कित्येक तास चालत राहणं त्याच्यामध्ये येणारे खाच खळगे चढाई हे सगळ्याची आहेच पण त्याचबरोबर आपल्या शरीराचा मनाचा कस लागतो आणि आताच्या काळात खरंच माझा नातूही छोटा आहे त्यामुळे मला असं वाटत आहे की बाहेर जे खेळ आपण जे म्हणतो मुलांना की तुम्ही ग्राउंडवर जा तुम्ही खेळा तर सगळ्यात बेस्ट म्हणजे गिर्यारोहण आहे असं मला वाटतं कारण गिर्यारोहण करताना तुम्ही तुमच्या मित्रमंडळींच्यासोबत जाता त्यामुळे इतर वेळी खेळताना होणारी भांडणं आणि किंवा जे काही घडतं त्याच्यापेक्षा हे गिर्यारोहणात जेव्हा मुलं जातात तेव्हा एकमेकांना सांभाळून जाणं त्याचबरोबर काही वस्तू असल्या आपल्याबरोबर आहेत त्या शेअर करणं आणि त्याचबरोबर एखाद्या कठीण परिस्थितीमध्येसुद्धा कसं आपण सर्वाईव व्हायचं आपण कसं त्याच्यातून बाहेर पडायचं आपण स्वतःही सेफली बाहेर पडायचं सुरक्षितपणे आपण बाहेर पडून आपल्याबरोबरच्या लोकांना आपल्या मैत्रांना आपल्या मैत्रिणींना सगळ्यांना घेऊन बाहेर सुरक्षित येण्यामध्ये जे काई करावं लागतं त्याची एक तुम्हाला सवयही होते शिक्षणही मिळतं त्यामुळे गिर्यारोहण हा मला सगळ्यात सगळ्या दृष्टीने एकदम चांगला खेळ असं वाटतं त्यामुळे मी त्याच्यासाठी मी खूप म्हणजे त्याचा आनंद मी स्वत खूप घेतलेला आहे आणि तो सर्वांनी घ्यावा असं मला नेहमीच वाटतं आनंद घेतला की त्यातली मजा कळते ती मजा आली की आपण दुसऱ्यांना सांगतो अशा तऱ्हेने गिर्यारोहणाबरोबर आणि गडकिल्लेही पाहणं होतं अशा बऱ्याच गोष्टी याच्यातून होतात